स्वयपाक करताना अपघात असा काही झालेला नाही पण छोटेमोठे जे काही अपघात होतात नॉर्मली भाजणं किंवा तेल सांडणं किवा किंवा एखाद्या वेळेस पातेलं उचलताना आपल्याकडून ते खाली पडणं अशा हेचे असे झालेले आहेत आणि त्याच्यामुळे चटका बसणं किंवा फोड येणं त्याच्यावर लावणारी औषधं किंवा पटकन आपण भाजलं तर आपण पटकन लगेचच पाणी पाण्याखाली हात धरतो किचनमध्ये पाणी अवेलेबल असतंच किंवा एखाद्या वेळेस भाजलं असेल तर मोठ्यांचा सां सल्ला असतो की तुम्हाला जर भाजलं असेल तर तुम्ही त्याच्यावर घरात जे कणकेचं पीठ आहे भिजवलेलं पीठ आहे ते ते त्याच्यावर लावून ठेवा जेणेकरून तुम्हाला फोड येणार नाहीत अशा ब अशा अशा बऱ्याचशा गोष्टी आपण किचनमध्ये काही भाज्या कट करताना कापलं तर आपण लगेचच किचनमध्ये अवेलेबल असणारी हळद त्याच्यावर लावतो किंवा कुकरमध्ये पाणी नसेल तर त्याचा आवाज वेगळा आला की आपण गॅस बंद करतो आणि त्याला अजिबात उघडण्याचा प्रयत्न करत नाही तो थंड झाल्यानंतर उघडला जातो